हो आमच्या भागात कलेच्या आणि विकासात वृत्तपत्रे खूप भर देतात नांदेडमध्ये गुरुद्वारा आहे तर गुरुद्वाऱ्याचे तिथे शस्त्रं तयार केली जातात तलवार ढाल असे बऱ्याच प्रकारचे शस्त्रे त्रिशूळ भाला असे बरेच शस्त्रं तयार केली जातात तर त्याची त्याची माहिती वृत्तपत्रात टाकली जाते त्याचे फोटो टाकली जाते ते शीख समाज खूप खूप हे घेतात तिथे जाऊन आणि तीच माहिती वृत्तपत्रात टाकली जाते त्यानंतर गणपती आमच्या इथे गणपतीचे खूप कारखाने आहेत मूर्त्या मूर्त्यांचे खूप दुकाने आहेत तर दरवर्षी जेव्हा गणपती बसायचो त्याच्या आधी आधी वृत्तपत्रात ते त्या कारखान्यांचे फोटो येतात त्यामुळे वृत्तपत्रात बघून ते फोटो आलेले बघून लोक तिथे मूर्त्या खरेदी करायला जातात त्यानंतर नवरात्राच्या वेळेस नवरात्राच्या वेळेससुद्धा देवीच्या का मूर्तींच्या कारखान्यातील फोटो त्याची माहिती सगळं वृत्तपत्रात फोटो वगैरे काढून त्याची माहिती देतात त्यामुळे लोक तिथं बऱ्याच देवीच्या वेळेस मूर्ती घ्यायला जातात आणि त्याची स्थापना त्यांच्या घरी जागोजागी करतात